नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी मी धाराशिव जिल्ह्यात राहते आमच्या भागात पारंपारिक म्हणजेच सांस्कृतिक कपड्यांना खूप महत्त्व आहे गावातल्या बऱ्याच स्रिया अजुूनही नऊवारी साडी नेसतात काही जणी दहा दहा गजाची लुगडंही नेसतात त्या साड्या फारशा झगमगीत नसतात पण त्याच्यात साधीपणा आणि खास सौंदर्य असतं सण समारंभाला मात्र सुंदर पैठणी इरकली किंवा कोल्हापुरी साड्या नेसल्या जातात स्त्रिया केसात गजरा घालतात कुंकू लावतात आणि पारंपारिक दागिने घालतात जसं की नथ ठशठशीत माळा बांगड्या पुरुष पारंपारिक वेळी धोतर शर्ट सदरा आणि डोक्यावर टोपी घालतात पण हल्लीच्या काळात बरेच जण टीशर्ट आणि पॅन्ट घालतात आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येे जसे की सोलापूरमध्ये सोलापुरी चादरी आणि साड्या प्रसिद्ध आहेत तिकडच्या साड्यांवर खास रचना असतात पुण्याकडे गेलं की तिथं मुलींना सणाला नऊ्वारी नेसवली जाते पण शहरी भागात त्याचं प्रमाण कमी आहे कोल्हापूरकडे गेलं की लोकं कोल्हापुरी चप्पल ठसठशीत अंगठ्या आणि दागिन्यांसाठी प्रसिद्ध असतात

मला हे पारंपारिक कपडे खूप आवडतात कारण ते आपली ओळख जपतात धन्यवाद